भारतामध्ये खूप प्रकारचे हवामान आहे अतिवृष्टी हवामान गरम हवामान थंड हवामान कोरडे हवामान आणि माॅन्सून चक्रीवादळ सुद्धा आहे आणि कोरडेही आहे अतिवृष्टी हवामान हा जास्त करुन केरेला साइडला आणि कर्नाटक साइडला आणि गोवा साइडला आहे तिकडच्या साइडला पाऊस जास्त प्रमाणात पडतो त्यामुळे तिकडे अतिवृष्टी जास्त आहे आणी तिकडे चक्रीवादळाचे प्रमाण जास्त असते गरम हवा ही राजस्थान राजस्थान राज्यामध्ये जास्त करून आहे आणि महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये थंड हवामान हे हिमालय प्रदेशामध्ये खूप जास्त आहे तेथे हवामान हवामान जास्त आहे थंड हवामान तिथं पर्यटक म्हणून जास्त आकर्षिक असते आणि शिमलामध्येही सुद्धा मान्सून हा जा मान्सून हा केरेला साइडला पण आहे